पोहण्यापूर्वी आपण दुखापती न व्हायसाठी आपण विविध प्रकारचे उपयोग करू शकतो जसे की पोहण्यापूर्वी आपण पोहण्याचा पोषाख किंवा टोप्या घालू शकतो त्या त्याने आपल्याला पाणी लागणार नाही व पाण्यात असलेलं काही जीवजंतू जाणार नाही कारण की तसं काही आपल्या काना काना अंगामध्ये गेले तर आपल्याला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा काही काही काही काही ठिकाणी किंवा पाणी खराब असू शकते त्यामुळे आपले डोळेसुद्धा खराब होता त्यामुळे आपण गॉगलचा उपयोग करून आपल्या डोळ्यांचा बचाव करू शकतो काही ठिकाणचे पाणी हे खारे असते ज्याने की आपले केससुद्धा खराब होतात ते आपले ख केस खराब होऊ नये त्यासाठी आपण सेमीकॉस्च्युममध्ये असलेली टोपी वापरू शकतो त्यामुळे आपले केससुद्धा खराब होणार नाही पोहत असताना आपण साधारणपणे डॉल्फिन किंवा